ग्रहतारे बघण्याला मला खूपच आवडते ग्रहताऱ्याबद्दलचा अनुभव मी खूपच वेळा घेतलेला आहे पण त्यामध्ये एखादी आवडती आठवण म्हटल्यावर नेहरू तारांगणचा प्रसंग म्हणजे तिथे गेल्यावर जो दृश्य असते जे ग्रहतारे बघायला भेटतात ते खूपच छान वाटतात नेहरू तारांगणमध्ये ग्रहतारे तसेच त्यांची माहिती सांगितली जाते तिथे खूप सारे लोक बाहेरूनही येतात त्याचा अनुभव घेण्यासाठी ग्रहतारे याबद्दल माहिती घ्यायला खूपच आवडतं तसेच त्याबद्दल अनेक गोष्टी आपल्याला कळतात जे तिथं लहान मुलांना भूगोलाबद्दल ज्ञानही सापडतं तसंच ग्रहतारे यांची नावे माहीत पडतात ग्रहताऱ्यांबद्दल असणारे खूप सारे प्रकार माहीत पडतात ग्रहताऱ्यांचा अभ्यास होतो आणि नेहरू तारांगणमध्ये तिथे दाखवलेल्या खूप साऱ्या अशा ग्रहांबद्दलची माहिती जो प्रत्यक्ष अनुभवू शकतो तो खूपच मोठा आनंद असतो आणि त्यामुळे ग्रहाबद्दलची तसेच आकाशात होणाऱ्या हालचालीबद्दलची माहिती मिळते ग्रहताऱ्यांबद्दल बोलताना तर आणखी खूप सारे असे त्यामध्ये असणारे खूप सारे अशा प्रकारचे ग्रह आहेत जे आपल्याला कधी माहीतही नसतात की आपण त्यांना बघतिलेही नसतत ग्रहताऱ्याचा अनुभव हा फक्त दुर्बिणीतूनच खूप छान होऊ शकतो तर तो असा नेहरू तारांगण इथे असणाऱ्या ठिकाणी दाखवलाही जातो आणि त्यामध्ये असणारे खूप सारे असे हालचाली असतात त्यांच्या रोजच्या ज्या क्रिया असतात ग्रहांबद्दल होणारे बदल असतात ते नेहरू तारांगण इथे सांगितलेले आहे तसेच ग्रहताऱ्यांबद्दल खूप जणी खूप ऐकतातही त्यांचे आकर्षण असते लोकांना ग्रहताऱ्यांबद्दलचा अभ्यासाचे वाचन खूप वर्षापूर्वीपासून चालू आहे तसेच त्यामध्ये असणारे खूप सारे प्रकारचे ग्रह यांचाही अभ्यास खूप पूर्वीपासून होत आहे ग्रहताऱ्याबद्दलचे अनेक कथा ह्याही असतात आणि नेहरू तारांगणचा अनुभव हा खूपच छान होता त्यामध्ये असणारे ग्रहांची माहिती त्यामध्ये दाखवलेले खूप सारी चित्रं याबद्दल ग्रहांबद्दल माहिती भेटते तसेच तो अनुभव हा शब्दात सांगण्यासारखा नाही आहे तिथे खूप छान असं क्रिएट केलेलं आहे जिथे ग्रहांबद्दल माहिती बघ मिळते तसे आपल्याला ग्रहसुद्धा दाखव दुर्बिणीतून दाखवलेले जातात ग्रहतारे यामध्ये खूप सारे प्रकारचे ग्रह जे आपण डोळ्यानी प्रत्यक्ष बघू शकत नाही ते दुर्बिणीतून आपण तिथे बघू शकतो आणि आपल्याला तो खूपच छान असा अनुभव असतो